मी माझं लँडलाईन बिल रोज दरवेळी भरत असतो काही आता मी आपल्या इकडं जागा चेंज केली आहे म्हणून मी आता माझा पता पण चेंज केला त्यावेळी सगळी माहिती चेंज केली मी लँडलाईन बिल सुद्धा भरलं आहे आता ते आपल्या आपलं लँडलाईन बिल माझ्या याच्यात चालू झालं नाही तुम्ही सांगू शकाल का माझं लँडलाईन बिल यशस्वी झालं आहेत का तुम्ही सांगू शकाल का आम्हाला